काही वर्षं आधी मी इंदोरला गेली होती तर इंदोरला तर मी लग्नाला गेली होती पण तिथं गेलं तर मला तिथं माहित पडलं की उज्जैनला महाकालेश्वर मंदिर आहे तर मला पण ते बघायला म्हणजे बघायला गेले मी तर तिथं गेलं तर मला तिथे महाकालेश्वर मंदिरचे दर्शन झाले महाकालेश्वर हे बारा पिंडामधून एक पिंड आहे बारा ज्योतिर्लिंगामधून तो एक ज्योतिर्लिंगच आहे तर मला माझे पण तिथं दर्शन झाले महाकालेश्वरचे तर तिथं एक प्रसिद्ध रामकुंड आहे जेव्हा रामाला वनवास होता तर ते तिथून पण आले होते तर त्या रामकुंडामध्ये त्यांनी अंघोळ केली तिथं विसावा घेतला आणि नंतर आणखी ते समोर निघाले